जसा भांडेवाडी एरिया आहे भांडेवाडी एरियामध्ये कसं आहे कचरापट्टी आहे कचरापट्टीमुळे कसं मच्छर वगैरे खूप होतात त्याच्यामुळे आपल्याला आपण बीमार पडू शकतो आपल्याला आपली तब्येत खराब होऊ शकते तर त्यासाठी आपल्याला पहिले सुधारणा कराव्या लागेल की तो कचरा आपण बरोब्बर कचराकुंडीतच टाकायचा आणि तो कचरा बरोब्बर कचराकुंडीतून जे गाडी येते कचऱ्याची ती त्याच्यात गेली पाहिजे अलगअलग कचरा ठेवायला पाहिजे आणि जे मच्छर मच्छर होणार नाही आपण याची काळजी घ्यायला पाहिजे की कुठेही सांडपाणी नसलं पाहिजे आणि त्यापासून मग आपण संरक्षित राहू शकतो आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी गंदगी असतात ती गंदगी साफ करायला हवी आणि गंदगी साफ केल्यानंतर मग आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही मग आजारच झाला नाही तर मग आपण दवाखान्यात जायची गरज नाही तर मग आपण अशा प्रकारच्या गोष्टी आपण बदलायला हव्या आहेत अजून आपल्या घरी जे काही काय म्हणते आपण जे कचरा वगैरे एकसाथ जमा करतो जसं प्लास्टिक आहे प्लास्टिक आपण आपल्या इकडे जाळलं तर आपलं प्रदूषण होऊ शकते त्या प्लास्टिकमुळे आपला आपल्या नाकात त्याचा धूळ जातो त्याच्यामुळे आपण आपण बीमार पडू शकतो आपण त्यामध्ये आरोग्य कॅम्प घेऊ शकतो आणि प्रत्येक गोष्ट आपण पुस्तकात पण वाचू शकतो की पुस्तकातून आपल्याला ज्ञान मिळते त्याच्यासुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आपण सुधारणा करू शकतो